अलीकडच्या वर्षात भारतीय अर्थव्यवस्था ही वेगवेगळ्या क्षेत्रातील विकासामुळे वाढली आहे विकसित झाली आहे मुख्य उद्योगांपैकी एक उद्योग म्हणजे आय टी तंत्रज्ञान या तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भारतामधून सेवा या परदेशी दिल्या जातात आणि परदेशी चलन भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये येऊन त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीला आणि विकासाला मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होतो त्या नंतरचं क्षेत्र हे उद्योगधंद्याचं क्षेत्र आहे त्यामध्ये वेगवेगळे तंत्रज्ञान आणून त्याला विकसित केलं गेल्यामुळे पायाभूत सुविधांचा विकास होऊन भारतीय अर्थव्यवस्था वाढली आहे त्याला विकसित होत आहे त्यानंतर शेतीक्षेत्र हे भारतामध्ये मोठ्या प्रमाणावरती आहे या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय लोक काम करतात त्यातून येणाऱ्या उत्पादनामुळे सुद्धा अर्थव्यवस्थेला बळकटी मिळालेली आहे आणि अर्थक्षेत्राला इंटरनेट बँकिंग डिजिटल पेमेंटमुळे खूप सहाय्य झाले आहे अर्थव्यवस्थेमध्ये एका क्षेत्रामधून दुसऱ्या क्षेत्रामध्ये व्यवहार करत असताना या इंटरनेटमुळे किंवा डिजिटल पेमेंटच्या सुविधेमुळे सु सुलभता आली आहे पैसा एका क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्रात सहजपणे जात आहे त्यामुळं अर्थव्यवस्थेला बळकटी तर मिळालेलीच आहे परंतु एक नवीन तंत्रज्ञानाच्या जोडीमुळे जी अर्थव्यवस्था एकपटीने वाढणार होती ती दुपटीने वाढण्यामध्ये त्याला सहाय्यता मिळत आहे आणि येत्या काळात सुद्धा या डिजिटल पेमेंट आणि इंटरनेट बँकिंग या पूर्ण जाळ्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ आणि विकास हा मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो